अकोला जिल्ह्यातील काही जिल्ह्यावर लक्षणीय परिणाम झालेले आहे एक हॉस्पिटल बांधलेले आहे आकोल्याला परंतु तिथे गेलो तर फक्त इमारातच उभी आहे आणि डॉक्टर तिथे नाही आहेत सध्या कारण केवढा मोठा पैसा खर्च करून तो तिथे बांधकामाचा प्रस्ताव घेऊन ते सर्व बांधकाम केलेलंय हॉस्पिटलचं परंतु तिथे कोणतीच सुविधा नाही तिथे कोणतीच सुविधा पुरविल्या गेलेली नाही किंवा डॉक्टर्ससुद्धा नसतात आणि लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे एका जिल्ह्यात नाही पुरेपूर इकडे वर लोकसंख्या वाढलेलीच आहे भरपूर आणि त्या लोकसंख्येचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होऊन राहिला प्रत्येकाच्या जीवनावर होऊन राहिला आणि कोर्टकचेरी यामध्ये भरपूर वेळ जातो कोर्टकचेरीमध्ये इतके प्रकरणं प्रलंबित आहेत की पाचपाच वर्ष त्यांचा निकालसुद्धा लागत नाही आणि पाहिजे तसा विकास हा झालेला नाही आणि कुठेही असा विकास दिसून येत नाही आणि काही लोकांनी विकासाकरता कार्य कराय करता पुढे यावं सर्व्या कामाला गती यावी म्हणून आकोला जिल्ह्यातील लोकांनी पाहिजे तसा विकास केलेला नाही लोकसंख्या वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आरोग्याचे विषयी आहेत आणि दवाखाने बांधले तसेच रखडलेले आहेत काही कामं आणि जो अकोल्यातील पूल बांधलेला आहे तो पण बंद स्थितीमध्ये आहे तरी पण सर्वांनी लवकरात लवकर आकोल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल या प्रश्नावर लक्ष वेधून घ्यावे आणि सर्वांनी आकोला जिल्ह्याचा विकास कसा होईल याचे प्रयत्न करावे